मराठी भाषेचा मला फार अभिमान आहे कारण मी मराठी माणूस आहे मराठी भाषा ही पुऱ्या भारतात अख्ख्या भारतात कुठंच अख्ख्या भारतात कुठंच तुम्हाला मराठी भाषे सारखी चांगली भाषा भेटत नाही आणि मराठीत ते जे शब्द आहेत ते फार चांगले शब्द आहेत ऐकायला शब्द चांगले वाटतात आणि मराठीमध्ये काही म्हणी आहेत जसं नोट करी गोट आणि चिल्लर करी विचार अशा प्रकारचा ज्या म्हणी आहे त्या खुप चांगल्या म्हणी आहेत आणि शब्द जसं की बरेचसे मराठी शब्द आहेत चांगले जसे संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज साई बाबा हे जे मराठीमध्ये आम्ही वापरतो जसं शेगावचे गजानन बुवा खूप चांगले चांगले हे शब्द आहेत आणि म्हणून मला मराठीचा फार अभिमान आहे